मला घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या बऱ्याच खेळामध्ये मजा येते त्यापैकी क्रिकेट खेळाय खेळणे असो किंवा गिर्यारोहणाला जाणे असो आता मी बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळायला गेलेलो आहे मला क्रिकेटमध्ये खूप आवड आहे क्रिकेटमध्ये मी बॅटिंग आणि बॉलिंगसुद्धा करतो खूप क्रिकेटचे टूर्नामेंट खेळलेले आहेत तालुका प्रीमियम लीग असो किंवा गल्ली क्रिकेट असो खूप ठिकाणी क्रिकेट खेळायला मला जायला आवडते मी प्राईस पण खूप वेळा जिंकलेलो आहे क्रिकेट मला माझे क्रिकेटमध्ये मला माझी रुची लहानपणापसून आहे क्रिकेट म्हणजे एक क्रिकेट हा असा एक गेम आहे की जो प्रत्येक पोरगा असू द्या पोरगी असू द्या त्याला खेळायला आवडतं आणि दुसरं म्हणजे क्रिकेट खेळून आपली शरीराची एक्सरसाइज पण होते क्रिकेट हा माझा खूप आवडता घराबाहेरही खेळला जाणारा खेळ आहे आणि गिर्यारोहणाला पण मी खूप ठिकाणी गेलेलो आहे गिर्यारोहण ने पण आपण आपलं शरीर एकदम चांगलं राहतं गिर्यारोहण करायला मी माझ्या मित्रांसोबत खूप वेळा गेलेलो आहे तसं की गड किल्ले असो कुठलं डोंगर डोंगरभाग असो आता कोकणात राहतो आहे म्हणजे खूप ठिकाणी को डोंगरी डोंगरी भाग आहे खूप किल्ले आहेत रायगड आहे प्रतापगड आहे असं घराबाहेर क्रिकेट खेळणे आणि गिर्यारोहण करणे मला खूप आवडते